आधार कार्ड काढले तेव्हा प्रत्येकानी आपापले बोटांचे ठसे दिलेले आहेत ते प्रत्येकाचे वेगळे असतात हे आपल्याला माहीत आहे पण त्या यंत्राची विश्वासार्हता किती आहे वृद्ध व्यक्तींच्या हातांचे बोटांचे ठसे कितीतरी वेळा घेताच येत नाहीत मग अशा वेळी काय करतात कोणी तज्ज्ञ ह्याबद्दल काही सांगू शकतो का अशा काही गोष्टी आम्हा सामान्य व्यक्तींना माहीतच नाही आहेत किंवा बाळांचे आधार कार्ड पण काढले जाते पण पाच वर्षांनंतर त्यांना ते अपडेट करणे गरजेचे आहे ते केले जाते का ह्याच्यावर कोणी लक्ष ठेवतं का किंवा त्यांना ते कम्पल्सरी केलं जातं का की नवीन आधार कार्ड काढा मला शंका आहे ती हे जे बोटांचे ठसे आपण सगळ्यांनी त्या यंत्रामध्ये साठवले आहेत ते इतर कोणाला मिळणार नाहीत ह्याची काय गॅरंटी आहे कारण आता ह्या सगळ्यांचा वापर चुकीच्या ठिकाणी चुकीच्या मार्गाने केल्या जात असल्याच्या अनेक बातम्या आपल्यासमोर येतात त्यामुळे मी मी आहे ह्याचे जे काय पुरावे बाहेर मी दिले आहेत ते चुकीच्या ठिकाणी वापरले जाणार नाहीत ह्याची खात्री मला कोण देऊ शकेल